राज्यातील शिक्षणपद्धती ही पक्ष प्रकारची आहे शालेय शिक्षणाच्या पातळ्या यामध्ये माध्यमिक प्राथमिक आणि उच्च शिक्षण अश्या तीन पातळ्यांमध्ये येतात मा प्राथमिक म्हणजे काय जे आपण एक सातवीपर्यंत शिक्षण घेतो सातवीनंतरचं हे शिक्षण आठवीनंतरचं दहावीपर्यंतचं हे माध्यमिक त्यानंतर उच्च शिक्षण जे आपण एखादी डिग्री घेतो किंवा जे कॉलेज म्हणतो आपण ते उच्च मा उच्च माध्यमिक अश्यामध्ये येत पण प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक अश्या तीन पातळ्या आहेत ज्या शालेय शिक्षणच्या पातळ्या आहेत